सामान्य सर्दी बरी करण्यासाठी भरपूर घरगुती उपाय आहेत त्यापैकी प्रामुख्याने सांगायचे झाल्यास हळ् हळदीमध्ये दूध टाकून पिल्यास सर्दी लवकर बरी होते त्याचप्रमाणे निखाऱ्यावर हळद टाकून त्याची वाफ घेतल्याससुद्धा सर्दी लवकरात लवकर बरी होते त्याचप्रमाणे लसूणची लसूण छिलल्यानंतर त्याची जी साल येते ती सुद्धा विस्तवावर जर टाकून त्याची वाफ घेतली तर सर्दी अतिशय लवकर बरी होते हे आमच्याकडील काही भागातील घरगुती सर्दी बरी करण्यासाठी उपाय आहेत हे लहान मुलांच्या बाबतीत प्रामुख्याने उपयोगात आणले जाते